तरुण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास मनोरंजक आणि सर्वसामान्यपणे शिक्षादायक कसा बनवता येईल हे आज आपण बघणार आहोत पहिल्यांदा प्रयोगशाळा प्रदर्शने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा प्रदर्शने आणि प्रयोग आयोजित करणे मनोरंजक आणि सर्वसामान्यपणे शिक्षादायक असू शकते या प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन वैज्ञानिक शोध लागू शकतो दोन विज्ञान फेस्टिवल्स् विज्ञान फेस्टिवल्स् आयोजित केल्याने विज्ञानाच्या विविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळते या फेस्टिवलमध्ये प्रदर्शन प्रयोग चर्चा लेखन आणि विशेष निबंध प्रतिस्पर्धा योजना केली जाऊ शकते तीन तंत्रज्ञान वाहिनी तंत्रज्ञान वाहिनी आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे नवीन क्षेत्र विशेषत इंटरनेट रोबोटिक्स आणि आर्टीफिशल इंटलिजन्स सारख्या विषयात अभ्यास करण्याची संधी मिळू शकते चार प्रक्षेपण आणि उद्यापन विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात अधिक आनंद मिळण्याची एक इतर संधी म्हणजे प्रक्षेपण आणि उद्यापन विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनाच्या प्रगती आणि परिणामांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते विज्ञानाच्या कथा विज्ञानाच्या विषयांच्या कथा चित्रपट लेख कविता आणि नाटक अभ्यास करण्याची संधी मिळते या माध्यमातून विज्ञानाची अधिक समज सोय आणि मनोरंजन केले जाते अशा प्रकारे ह्या गोष्टींमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास तरुण विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक बनवता येईल